भारताच्या सांस्कृतिक विविधतेत व वैभवात आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कला व हस्तकौशल्यांचं योगदान फार मोठं आहे सांस्कृतिक विविधतेमध्ये लावणी डान्स असेल पोवाडा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे गुणगाण आहे जो गुणगौरव आहे तो पोवाड्यांच्या माध्यमातून आपल्या इथे सादर केला जातो यातून संपूर्ण जो भूप्रदेश आहे किंवा ज्या आपल्या प्राचीन परंपरा आहेत आपली संस्कृती आहे याचं वर्णन या सांस्कृतिक गोष्टीतून आपल्याला होत असतं लावणी हा जो प्रकार आहे तो तत्कालीन पेशवेकालीन लोकांचं मनोरंजन करण्यासाठी तयार केलेला होता पोवाडा असेल किंवा जे आपल्या राज्याचे जे अचिव्हमेंट्स आहेत त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलेलं आहे त्यांचं गुणगौरव त्यांची गु ग गौरवगाथा या पोवाड्यांच्या माध्यमातून गायली गेलेली आहे त्याचबरोबर भारताची जी सांस्कृतिक जडणघडण तयार होत असतानाच त्याचबरोबर हस्तकौशल्य यांचंही योगदान अतिशय मग महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये कापसाची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात होत असते आणि ह्या कापसाच्या निर्मितीतून अनेक कपडे जे आहेत हे तयार होत असतात जसं की पैठणी ही महाराष्ट्राची शान आहे पैठणीच्या माध्यमातून मा भारताच्या सांस्कृतिक आणि हस्तकौशल्यांचं प्रदर्शन मोठ्या प्रमाणात जगाच्या समोर आलेलं आहे म्हणूनच महाराष्ट्र भारताच्या सांस्कृतिक विविधतेमध्ये जेव्हा या गोष्टींचा समावेश होतो तर हस्तकौशल्य असतील किंवा हे जे सादरीकरण आहे सांस्कृतिक कलागुणांचं याला अतिशय महत्त्व दिलेलं आहे यामुळेच जे भारताची सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे ती विविधतेने नटलेली आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे अतिशय योगदान देताना दिसत आहे लावणी असेल पोवाडा असेल त्याबरोबर त्याबरोबरच हस्तकलांमध्ये कापसापासून निर्माण केलेले जे वेगवेगळे कापड उद्योग आहेत यांचं योगदान या आपल्या वैभवामध्ये दिसून येत आहे